डाळ तांदूळ असे कडधान्य केले जातात त्याचपैकी डाळींमध्ये तूरडाळ चणाडाळ मसूर सोयाबीन अशा नागली नाचणी तीळ अशा अनेक पिकं अशी अनेक पिकं घेतले जातात त्याचबरोबर भाजीपालाही भाजीपालाही बऱ्याच चांगल्या प्रमाणात केला जातो जसे की मिरची पालक मेथी कोथिंबीर वांगी गवार भेंडी टमाटा बटाटा कांदा अशा अनेक पालेभाज्या आणि फळभाज्याही केल्या जातात पण त्यापैकी आमच्या इकडे अद अधिक सर्वाधिक उत्पन्न देणारं पीक म्हणजे कापूस तांदूळ आणि मिरची आमच्या भागात आमचं नंदुरबार जिल्हा हे मिरची उत्पादनासाठी सुप्रसिद्ध आहे आणि नफादायकही आहे आणि त्याचबरोबर तांदळाचं पीकही आम तांदुळाचं पीकही आमच्या भागात बऱ्याच अधिक प्रमाणात केलं जातं आणि त्याचाही बऱ्याच शेतकऱ्यांना नफा मिळतो त्याचबरोबर कापूस आणि ऊस ऊस कापूस आणि ऊसदेखील केलं जातं आणि कापूस याचाही चांगल्या प्रमाणात नफाही शेतकरी बांधव मिळवीत असतात ऊसाचं म्हटलं की उ वार्षिक उत ऊस हे वार्षिक उत्पन्न देणारं पीक आहे परंतु एका एका वर्षाच्या पिकामागे शेतकरी बांधव किमान दहा बारा लाखापर्यंत आरामात एका एकराच्या जमिनीमध्ये पीक घेऊ शकतो त्यामुळे माझ्या दृष्टीकोनाने तर सर्वाधिक उत्पन्न देणारं पीक हे ऊसच आहे आणि नंतरचा दुसरा दर्जा द्यायचं म्हटलं तर मिरची आणि तांदूळ हे गट त्यात येतात